आपल्यामध्येच ती जी लोक असतात शेतमाल किंवा उत्पादन विकण्यासाठी मध्यस्थी लोक जे असतात ती लोक आपल्याला जो भाव असतो तो भाव न देता आपल्याला तो भाव वढू वाढवून सांगतात आणि त्याच भावाचे जे उत्पादन असते जे वरचं जे इन्कम भेटते ते इन्कम मध्यस्थी लोक ठेवून घेतात आणि आपल्याला मध्यातच हे करतात तर ते आपले असे शोषण करतात की आपल्याला जो भाव जो जे उत्पादन जे उत्पादनाचे किंमत जो भाव आपल्याला मिळायला हवा असतो तो आपल्याला मिळू देत नाहीत आणि मध्यस्थ लोक ही आपल्या शेतकऱ्याचे शोषण करत असतात एक भाव जो असतो त्याच्या भावाच्या दुप्पटनी तिप्पटनी किंमत सांगतात आणि ते जे वरचे पैसे स्वतःच ठेवतात तर अशे हे शेतमाल किंवा उत्पादनाचे मध्यस्थी लोक हे शोषण करत असतात